मराठीमध्ये बोलताना अडचण सांगतो म्हणजे आपल्याकडे जेव्हा शब्दकोश कमी असतो आपल्याला बोलताना म्हणजे विचार आपला होत नाही कधी कधी तेव्हा खूप अडचण येते आपल्याला काय होते आपल्या आपली वाचन क्षमता ही खूप असली पाहिजे जेवढं आपण वाचेल म्हणजे आपल्याला एखादे पुस्तक समजा खूप पुस्तके वाचली पाहिजेत आपण पेपर म्हणा दिवसातून रोज आपल्याला दैनंदिन पेपर येतो सकाळ म्हणा पुढारी म्हणा हे वाचले पाहिजे आणि आपण वाच वाचेल तर वाचाल म्हणतात तसे आहे व आपले वाचन जेवढं आपण वाचेल आपला जेवढा शब्दकोश आपला जेवढा अभ्यास असेल तेवढं आपण चांगले बोलू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो कारण बोलताना काही शब्द सुचत नाहीत आठवत नाहीत तेव्हा हे घड घडतंच हे आणि लिहिताना लिहिताना पण तसेच आहे आपल्याला लिहिता आलं पा लिहिता येत नाही कधी कधी आपल्याला ते म्हणजे विचार करू शकत नाही आपण त्याचा आता समजा आपण एखादा निबंध घेतला किंवा एखादे पत्र लिहायला घेतले तर आपण त्यात काय लिहित जा याचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि याचा अभ्यास जर नसेल तर आपण ते बोलू शकत नाही ते आपण लिहू शकत नाही त्या कारण की आपले वाचन नसते आहे तेव्हा आपल्याला ते माहीत नसते आहे आपण जर ते आधी वाचले असतं मग ते आपल्याला आधी वाचले काय विचार केला त्याच्यावर मग आपल्याला लिहिता येईल ना त्यासाठी पुस्तके म्हणा रोजचे पेपर म्हणा असे आपल्याला जे एखादा लेख असतो खूप लेख आहेत लेख हे सगळे वाचले पाहिजेत आपण खूप चांगले चांगले असतात लेख आपण ऐकले पण पाहिजे आपण एखादा व्हिडिओ समजा बघतो तो काय करतो पुढे ढकलून बघतो ते असे नाही केले पाहिजे हे सगळं वाचलं ऐकलं पाहिजे वाचताना आपण काय करतो जरा वाचतो पुढचं की जर शेवटचं वाचतो असं नाही हे पूर्णपण वाचायचं त्याचा अभ्यास करायचा ते केलं तरच आपल्याला वाचताना किंवा बोलताना अडचणी अजिबात येणार नाही